मी चित्रकार आहे आणि चांगल्या पद्धतीचे चित्रकार हे च चित्र वगैरे बनवतो पण माझ्या घरातली स्थिती पाहून मी ते चित्रकलेचे काम थांबवलं आहे बस धन्यवाद